मी गाणे ऐकायला हे प्रेफरन्स देतो नेहमी ऐकण्यासाठी दिवसातून माझा साधारण दोन तास तरी जातात आणि दिवसातून गाणी म्हण्यासाठी मात्र दहा ते पंधरा मिनिटं दिले जातात त्याच्यामध्ये रियाज येतो गाणं शिकल्यानंतर ते तीन वेळा चार वेळा पाच वेळा असं ऐकून करावकेसह म्हणून पाहतो त्याशिवाय मला स्वतःला विना करावकेचं गाणं म्हणायला आवडतं तसं माझं येतं आहे का बघतो ते शिकून मी गाणी म्हणतो आणि दिवसातून साधारणतः दहा मिनिटं तरी मी गाण्यासाठी गाणं गाण्यासाठी देतो ऐकायला मात्र बराच वेळ देतो कारण मला गाणी ऐकायला आवडतात मग ती मराठी असोत हिंदी असोत इंग्रजी गाणी मात्र मी आव ऐकत नाही लावत नाही गातही नाही मराठी गाणी गायला आवडतात मराठी गाणी ऐकायला आवडतात मराठी गाणी बघायला देखील आवडतात चित्रपटामधली शास्त्रीय संगीत अतिशय आवडतं ते ऐकायला मात्र आवडतं गाणी म्हणता मात्र शास्त्रीय येत नाहीत ओळखताही येत नाहीत परंतु संगीत मात्र आवडतं भैरवी अत्यंत आवडता राग आहे माझा